पर्यावरणीय समस्या हाताळण्यासाठी सगळ्यात यूजफूल उपाय म्हणजे रिमोट वर्किंग जो बिझनेस आप अफॉ करू अफोर्ड पण करू शकतात आणि ते आपल्या एम्प्लॉईला देऊ शकतात ज्या बिजनेसेसला जम जमत आहे आपल्या एम्प्लॉईजला वक फ्रॉम होम किंवा रिमोट वर्किंग अशी फॅसिलिटी देण्यासाठी तर त्यांनी नक्कीच द्यावी कारण त्याच्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होईल कारण जास्त रोज रोजच्या दिवसात प्रवास करना जास्त प्रवास करणारे म्हणजे इम्प्लॉइजच असतात जर त्यांनी व घरून चालू केलं त्यांची तेवढी एनर्जीसुद्धा वाचेल आणि बाहेर वाहन चालतात बरेच सारे तर त्यांची संख्या थोडी कमी होईल रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी चालणारे वाहन यांची संख्या वाढत चालली आहे त्याच्यामुळे पोल्युशन सुद्धा जास्त वाढत आहे परत ट्रेन आणि बसने प्रवास करणाऱ्या लोकांमुळे कधीकधी तर चेंदाचेंदी होऊन जाते तर जर ते वक फ्रॉम रिमोट वर्किंग ज बिझने कंपनीजने आपल्या एम्प्लॉईजला दिली तर त्याच्यामुळे बरेच काही इशूज सॉल्व होऊन जातील सामाजिक राज्यातील व्यवसाय क्षेत्र सामाजिक म्हणजे बरेच साऱ्या बिझनेसेसने पाण्याचा वापर कमी करावा वेस्टिंग त्याची वेस्टेज त्याची कमी करावी त्याच्यानंतर एनर्जी एफिशंट व्हावं म्हणजे कमीत कमी एनर्जीमध्ये कमीतकमी इनपूटमधे जास्तीत जास्त आउटपूट कसं करता येणार जास्तीत जास्त प्रोडाक्टिव्हिटी कशी वाढवता येणार आणि रियूज करावं त्याने आपले रियूज करण्याची क्षमता वाढवावी त्याच्याने या दोन गोष्टी हाताळणात खूप चांगले होईल